हां नमस्कार

बर कोणतं औषध नेलं होतं तुम्ही

कधी कधी नेलं होतं तुम्ही अच्छा अच्छा म्हणजे त्याचा काही काय झालं नेमकं प्रॉब्लेम काय आला त्याचा

मग तुम्हाला म्हणजे चांगलं समजा अजून इफेक्टिव औषध आहे आपल्याकडं तर तुम्हाला पाहिजे असेल तर मग आपण समजा घेऊन जाऊ शकता

नाही पण आता तुम्ही ते वापरलं ना तर त्याच्यामुळे आता तुमचा वापर पण आम्हीच आता काही परत घेऊ शकत नाही किंवा तुमचं हे करू शकत नाही ना आमचं पण नुकसान झालं ना तर आम्हाला तर काही आम्ही असं हॅलो हॅलो ऐका तर आम्ही असं आता घेऊ शकत नाही ना कारण तुम्ही नेता वेळ समजा एकदा विचार करून समजा यायला पाहिजे होतं की बा कोणतं पाहिजे तुम्हाला ते तुम्ही समजा मागितलं ते आम्ही दिलं नाही नाही कंप्लेंट वगैरे काय करू नका तुम्ही तर तुम्हाला दोन चार पंपाचं आहे आमच्याकडं दुसरं एक तर तुम्हाला घ्यायचं असलं तर आम्ही घेऊन देऊन टाकू

हो बुवा आता फ्रीमध्ये काय करावं आता ते पुढच्या वेळेस येताना समजा तसं करू नका नाव वगैरे समजा हे करा तर कंप्लेंट वगैरे काय करू नका आणि घेऊन जा चार पाच पंपाचं आमच्याकडून काय करता नुकसान करून घ्यावं लागेल आम्हाला पण चालतं आहे या मग तुम्ही हो हो हो हो हो या